आमचा विभाग कोकण भागामधे येत असल्यामुळे आणि समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे नारळ ह्यांचे उपयोग खोबरं शहाळी यासाठी होऊ शकतात त्यानंतर सुपारी आहे नंतर आंबा याच्यासाठी आपण खाण्यासाठी लोणचे ह्यासाठी वापर होऊ शकतो सरबतांसाठी वापर होऊ शकतो त्याचप्रमाणे भातशेती आहे जे भात आहे तांदूळ आहे ते खाण्यासाठी ते उपयोगी येऊ शकतो त्याचप्रमाणे समुद्र किनारा असल्यामुळे मीठ तयार होतं त्यामुळे मिठाचं आपण व्यावसायिक दृष्ट्या उपयोग होऊ शकतो त्यानंतर झाडं आहेत जी जुनी झाडं आहेत जी आपलं बांधकामासाठी उपयोगी येऊ शकतात